हॅलो बोला हो बोला काय बोला बोला

हां हां हां कोकणामध्ये भरपूर आहे काही बघण्यासारखं तुम्हाला कुठून स्टार्ट चिपळूणपासून स्टार्ट करायचं आहे का चिपळूणपासून स्टार्ट करून तारकर्लीपर्यंत तुम्ही सावंतवाडीकडे पण फिरू शकता गाडी असेल स्वतःची की किंवा तुम्ही गाडी घेऊ शकता हां पावस गणपतीपुळे वगैरे ना हां तिथे समुद्र आहे सुंदर हां हो करू शकता हां चालेल ना तुम्हाला कसं कुठून स्टार्ट करायचं तेवढं सांगा मग मी पुढची माहिती सगळी तुम्हाला देते आत हे बघा तुम्ही जा ऑन द इथून मुंबईहून गेलात ना पहिले चिपळूण लागते परशुराम लागते नरवणे ते लागते नरवडे तिथे सुंदर सुंदर मुर्त्या वगैरे सगळं बघायला मिळणार पुढे गेलात ना तुम्ही की तुम्हाला मग कोकण लागते तारकर्ली आहे तारकर्लीला सुंदर ते असं बीच आहे ते छान तिथे बघण्यासारखं भरपूर आहे बीचवर मुलं मजा करतात तिथे रामेश्वराचं एक देऊळ आहे भराडी देवीचं एक देऊळ आहे स्वामींचं एक मठ आहे तिथे आतमध्ये आणखी एक आणि पुढे तुण कुणवे कुण कुणकेश्वराचं एक देऊळ आहे रामेश्वराचं देऊळ आहे असं खूप काही आहे बघण्यासारखं तर तुम्ही पावस गणपतीपुळे गणपतीपुळेच्या तिथे समोर सुंदर समुद्र आहे छान आहे आणि थंड वातावरण आहे पावसला पण छान आहे बघण्यासारखं आमराई आहे काय काय तुम्ही तुम्हाला कसं जायचं आहे कश नाही तुमची स्वतःची गाडी असेल तरी मी तुम्हाला सांगू शकते कसं जायचं रूट कुठलं रूट असंही सांगू शकते सुरवात तुम्ही इथून करा माणगावपासून असं तिथे पण म्हणजे बघता बघता जर तुम्ही पुढे गेलात ना जा एक दिवस हॉल्ट घ्या कुठेतरी चांगलं असं तर कोकणात हॉल्ट घ्या म्हणजे तुम्ही परशुराम वगैरे बघत बघत जर कोकणात हॉल्ट घेतला ना तर तिथे खूप छान तुम्हाला फिश पण खायला मिळणार तिथे चांगले चांगले हॉटेल्स आहे कोकणात आणि तिथे चांगलं राहायला पण मिळणार तुम्हाला मग हळूहळू पुढे तुम्ही जा मग तिथे एक असं दोन तीन दोन ठिकाणी हॉल्ट घ्या आणि तीन चार दिवसाची ट्रिप करा तुम्हाला कसं कुठे हॉल्ट घ्यायचं ते बघा तसं मी सांगेन तुम्ही बघा हो हो चांगली सोय आहे भरपूर हॉटेल्स आहे दरियन नदी की दर्याच्या किनारी गणपतीपुळेला तिथे तुम्हाला खूप हॉटेल्स गणपतीपुळेला भरपूर हॉटेल्स आहेत तुम्हाला हवी ती हॉटेल्स मिळेल हां बोला अहो परवडण्या आपण घेईल त्याप्रमाणे आहे ना आपल्यावर अवलंबून आहे आपण किती कश्या पद्धती चेक करून बघून घेऊ शकता तुम्ही तुम्हाला जे परवडेल ते घ्या अवेलेबल असेल ते असं आहे आपण घेऊ शकतो आपल्याला कितपत परवडतात ते आपण बघायचं आणि आपण घ्यायचं बघा तुम्ही ओके

नाही आम्ही नाही आम्ही गाईड करतो तुम्हाला तुमची स्वतःची ओन गाडी असेल तर तुम्हाला कशाची गरज नाही तुम्ही ऑ ऑनलाईन बघू शकता ना ॲपवर सगळं बघायला मिळतं जर आमची गाडी घेतली तर आमचा ड्रायवर येणार तुमच्याबरोबर अच्छा ओके आणखी काय माहिती असेल तर तुम्ही विचारू शकता ठीक आहे ओके हां हां हां हां हो हो हो आमचा ड्रायवर सगळं दाखवेल तुम्हाला सांगेन हो हो ओके बाय बाय ओके बाय